मला आधीपासूनच छोटे छोटे झाडं आवा लावायला आवडते खूप सारे झाडं लावत लावत असते माझ्या घरी खूप सारे झाडं आहे हर प्रकार प्रकारचे जसे गुलाबाचं झाड जास्वंदाचं झाड चमेलीचं झाड असे खूप खूप सारे आहे आपण एका दे देवपूजा करतो त्यांना वाहतो त्यानंतर कधी मंदिरात गेलो तर त्याचा हार बनवून एका देवाला चढवतो मोगऱ्याचं झाडं असलं तर त्याच्यावाला गजरा बनवतो आणि डोक्याला लावतो असे खूप सारे झाडं आहे घरी आपण लावू शकतो गुलाबाचं फुल एक नंबर छान दिसते ते पण डोक्याला लावू शकतो देवाला पण वाहू शकतो जास्वंदाचं झाडं आहे ते देवाला वाहू शकते असे खूप प्रकारचे जसं मनी प्लॅन्ट वगैरे असे घरात आपण ठेवू शकतो शोकेसाठी छान असते झाडं वगैरे ठेवणं छान घर छान पण दिसत असते त्याच्यावर लायटिंग वगैरे लावली तर ते अजून चमकते झाड नाही का गुलाबाचं झाड पण एक नंबर आहे गुलाबाच्या झाडाचे प्रकार पण खूप वेगवेगळे आहे जसं लाल फुलं असते पिवळं पण फुलं असते पांढरं पण फुलं असते जास्वंदाचं पण दोन रंगाचे फुलं आहे पांढरंही आहे लाल पण आहे असे खूप असे दोन तीन प्रकारचे एकच फूल दोन तीन प्रकारचे आहे मोगरा पण आहे त्यांना आपण मोगरा नाही का देवाला पण वाहू शकतो त्याचा गजराही करू शकतो डोक्याला पण लावू शकतो आणि त्याचा हार बनवून देवाला पण चढवू शकतो